न्यूक्लिअर रिअॅक्टर न्यूक्लिअर रिअॅक्टर म्हणजे बेसिक पाट आहे ते न्यूक्लिअर पॉवर प्लँटचा त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी आपण बनवतात न्यूक्लिअर एनर्जी बनवायसाठी आपल्याला जे न्यूक्लिअर रिअॅक्टर आहे त्याचे स्पेसिफिकेशन माहीत पाहिजे जसं त्याच्या अंदर कोणता पण फ्यूल यूज करतो का त्याचे जे कंट्रोल आपण ते रिअॅक्शन जे न्यूक्लिअर रिअॅक्शन होत आहे न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये ते कसे कसंन कंट्रोल राहणार त्याच्यामध्ये खूप सारे पार्ट्स आहे न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये पण कंट्रोल वॉल्स आहे का सॉरी कंट्रोल रॉड्ज आहे रिफ्लेक्टर आहे शेल आहे वॉल आहे खूप खूप काऱ्या खूप सारे पार्ट्स आहे त्याच्यामध्ये पण जसे आपण जर न्यूक्लिअर रिअॅक्टरची गोष्ट केली तर ते जे हीट एनर्जी आहे त्याला आपण ए आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो न्यूक्लिअर प्लांटचं काम हे आहे आणि जसं आपल्याला न्यूक्लिअर न्यूक्लिअर प्लांट आहे जे न्यूक्लिअर रिअॅक्टर आहे प्लँटचा ते मेन पार्ट झाला जसं थर्मलमध्ये बॉइलर झालं आणि आपण जे न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये फ्यूल यूस करतो ते दुसरं काही नाही युर युरॅनियम वन वन नाईन किंवा टू थर्टी नाईन लागतात त्याची कॉस्ट हाय राहतात आणि ते एक पर्फेक्ट बंडलमध्ये येतात ते आपण यूस करतो